हां मला ना एक ट्रीप प्लॅन करायची होती तर तुमच्याकडे काय फिरण्यालायक आहे तो एक प्लॅन करायचा होता पूर्ण ट्रीपचा आणि काय काय आहे तिथे कुठले कुठले प्लेसेस आहे प्लॅन कसा राहणार कसं जायचं ते थोडं सांगू शकता का

तर याचा शेडुल प्लॅन कसा राहणार ते सांगा ना मला

अच्छा ओके तर तुम्ही मला एक प्लॅन करून पाठवा या हा नंबर आहे माझा म्हणजे बा कुठे कसं सोईस्कर राहणार विदर्बाविषयक काही स्थळं असे असं

ठीक आहे ना चालेल ना एक काम करा तुम्ही शेड्युल प्लॅन करून मला पाठवा कळवा या नंबरला ठीक आहे